बुलढाणा जिल्ह्यामधे तर बुलढाणा जिल्हा म्हटल्याच्यानंतर वरती येतो उंच ठिकाणावर येतो इथं तसे ट्रेन वगैरे एअरपोर्ट नाही आहे इथं बुलढाणा जिल्ह्यामधे कारण की छोटीशी छोटीशी सिटी आहे तू इथं फक्त बस बस असतात आणि बस पण अशा रेग्युलर नसतात टाईमिंगच्या वरती असतात टाईमिंगवर म्हणजे दोन तासानंतर तीन तासानंतर लागतात त्याच्यानंतर ॲटो आणि बस हे दोनच पर्याय इथं बाकी काहीच नाही